कष्टकऱ्याच्या मालाला तर आता समजा काही किंमत तर राहिलीच नाही म्हणा पण होते काय का आता कष्टकरी जेव्हा आपला माल आणते निघते समजा आता कष्टकऱ्याचा गहू निघाला त्याचे भाव कमी होऊन जाते कष्टकर्याजवळचा कांदा निघाला का त्याचे भाव कमी होऊन जाते आणि तिकडे अजून आपले संत्र आले कष्टकऱ्याजवळ कापूस आला का त्याचे भाव कमी होते मग हे जे मोठे व्यापारी आहेत आता हे काय करते आपले हे सगळं आपला माल जमा करते कमी कमी स्वस्त किमतीत जमा करून ठेवून देते आणि मग त्याच्या किमत्या वाढल्या का विकायला काढते तर त्याच्यामुळे काय होते का हे सगळे लोक हे जे आपला स्पर्धा आहे आणि हे मोठे हुशार असते ते हे जे ज्यांना काय होते का कष्टकऱ्याला त्याचा नुकसान तर होतेच समजा आता जर त्याच्यात चांगली स्पर्धा असली म्हणजे ह्यांनं माल खरेदी केला तोही खरेदी करायला आला सगळेजणं जर खरेदी करायच्या मागं लागले सगळे कष्टकऱ्याचा माल तर मग ठीक आहे मग त्याचा फायदाही होते कष्टकर्याला आणि हेच कसं आहे हे आपसात एकी करते आणि यांना एकी केल्यावर मग कष्टकर्याला काही त्याचे फारसे पैसे भेटत नाही कष्टकर्याला सगळं नुकसानच होते इकडे निसर्गही नुकसान करते तिकडे पाणीही नुकसान करते आणि इकडे व्यापारी भावही आणि सरकारही कष्टकऱ्याचा भाव काही वाढवत नाही आणि कष्टकर्याला तर व्यापारी म्हणा सरकार म्हणा का हवा पाणी सगळेजणं काही नाही सगळेजण कष्टकर्यामागं लुटायचाच मागं लागले आहेत तर सगळं नुकसान तर कष्टकर्याचंच आहे खरं